मी लहान असतानाच प्राथमिक शाळेमध्ये शिकत असतानाच महापुरुषांच्या विचारांचा अभ्यास केल्यानंतर अचानक शिक्षणाची गोडी लागली शिक्षणाची गोडी लागल्यानंतर समाजकार्याबद्दल दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करण्यात किंवा दैंनदिन जीवनामध्ये त्या राबवत असतानाही खूप आनंद वाटायला लागला बऱ्याच गोष्टी शिकायला आवडायला लागल्या वाचायला आवडायला लागल्या त्या सोबत सोबत महापुरुषांच्या त्यागावरती अखंड भारत हा थांबलेला आहे हे सोशल वर्कच्या अभ्यासातून कळायला लागलं तेव्हाच ठरवलं की ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी हे सोडेल प्राथमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी जेव्हा केव्हा कधी बाहेर पडेल तर मी नक्कीच सोशल वर्क सारख्या क्षेत्रामध्ये जाईल व तिथून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करील अधिकाधिक ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्या आजही देशातील वंचित शोषित पीडित घटकांपर्यंत पोहोचून त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्या अभ्यासांवरती मी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला व इथून पुढेही करत राहील तर सामाजिक कार्याचा अभ्यास करत असताना अनेक गोष्टी आपल्याला येता की सामाजिक आर्थिक दुर्बल घटकं जे आजही देशातील एवढं विकसनशील प्रगतीशील पथावरती असताना सुद्धा देशातील आर्थिक व पीडित घटकांना आजही ते न्यायापासून वंचित आहे तर त्यांना आपण कोणत्या प्रकारे व कोणत्या मार्गातून किंवा कोणत्या एखाद्या नवीन आयडीयाज शोधून आपण त्यातून एखादा नवीन एखादा मार्ग शोधून त्यांच्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो या सर्व बाबींचा विचार करण्यासाठीच या अभ्यासामध्ये मी माझी रुची निर्माण केली व मला त्यात रुची यायलाही लागली आवडही निर्माण झाली सोबतच यासारख्या असंख्य गोष्टी करत असताना समाजातील व आर्थिक दुर्बल घटकांचा ज्या वेळेस आपल्यापासून कोणत्या तरी गोष्टी केल्यानंतर त्यांना मिळालेले जे समाधान असतं ते अतिशय बघण्यासारखं असतं व स्वतःला मिळणारा आनंद हा अतिशय वेगळा असतो त्यामुळे आपण या अभ्यासामध्ये अतिशय रुची निर्माण झाल्याचं मला आढळून आलं